आम्ही मराठी एक म्हणजे घरीच शिकलो म्हणजे असे आजूबाजूचे बोलत असायचे आम्ही लहानपणी ऐकत असायचो आणि बोलता बोलता असं आम्हाला बोलता येत होतं जसे लहानपणी आपल्याला शिकवले जाते जसे आई आई म्हण आई बाबा असे आपल्याला शिकवले जाते आपले छोटे भाऊ मोठे भाऊ ताई मग दादा मग असे शिकवतात मग आपण थोडे थोडे बोलायला लागतो आणि मेन म्हणजे आमची जी मातृभाषा आहे ती मराठीच होती आमच्या घरी सगळी मराठीच बोलत होते आम्ही एक महाराष्ट्रीयन फॅमिलीमधून बि बिलॉन्ग करतो आम्ही सगळे मराठीतच बोलत होतो तर त्यामुळे आम्हाला बोलता बोलता मराठी बोलता आलं आणि आम्ही पण बोलायला लागलो आता आमची एवढी मराठी परफेक्ट झाली की आम्ही आता मराठीमध्ये एक म्हणजे काही पण करू शकतो काही पण बोलता येते आम्हाला आणि छान आम्ही बोलून पण घेतो आणि मराठी भाषेचा जो आमचा अनुभव आहे तो म्हणजे फारच चांगला आणि फार असा फार आनंददायक आहे आणि छान आम्हाला छान वाटतं आहे इंटरेस्टिंग भाषा आहे आमची जशी हिंदी हे सगळेच लोकं बोलतात इंग्लिश तर फॉरेनर्स बोलतात आणि म्हणजे छान लोक असे बोलत असतात पण आम्ही जे मराठी आहे ती कोणाला समजत नाही आणि मराठी जी एक भाषा आहे ती एक छान हटके भाषा मानली जाते आणि मराठी बोलतो आम्ही आणि मराठी म्हणजे एक छानच आहे आमच्यासाठी विषय बाकी काही नाही आम्हाला चांगलं वाटते आम्ही बोलतो आणि मला फार फार हा विषय आवडते मराठी भाषा आणि मराठी भाषेचा अनुभव तो माझा एकदमच मी सांगितला तो म्हणजे माझ्यासाठी खूपच चांगला आणि चांगला चांगला होता